मला वाटते की भारतातील आरोग्यसेवा ही सध्या काही प्रमाणात चांगली आहे काही इतर देशांबरोब बरोबर जर त्याची त्या सेवेची तुलना होऊ शकते का तर जे श् देश विकसित आहेत त्या देशांबद्दल त्या त्या देशांसोबत भारताच्या आरोग्यसेवेशी ब् कधीही तुलना होऊ शकणार नाही कारण अनेक गोष्टींची कमतर कमतरता भारतातील आरोग्य से सेवेमध्ये अजूनही कमतरता आहे तर माझ्या सभोवतालची रुग्णालयं जे श् ब् शासकीय रुग्णालयं आहेत ते अतिशय क् वाईट कंडिशनमध्ये आहेत आणि तिथे स्वच्छतेचा बऱ्या खूप खूप अतिशय प्रमाणात अभाव आहे तिथे खूप लांब प्रमाणात रांगा आहेत प्रत्येक टेस्ट करण्यासाठी आपल्याला लांब रे लांब रांगेमध्ये उभे राहावे लागते त्यानंतर अर्ज भरावा लागतो पूर्ण प्रोसिजर केल्यानंतर ते उपचारांना सुरुवात करतात उपचारांचे दर हा हा जर विषय असेल तर उपचारांचे दर हे हे खाजगी रुग्णालयांच्या पेक्षा नक्कीच आपल्याला प् शासकीय रुग्णालयांमध्ये परवडतात सेवा सेवा हा विषय जर आपण घेतला तर सेवा समाधानकारक सेवा आपल्याला शासकीय रुग्णालयामधून मिळते आहे पण खाजगी रुग्णालयातून आपल्याला जर आपण सेव् सेवा स्वच्छता आणि लांब रांगा ह्या नक्कीच शा शासकीय रुग्णालयापेक्षा चांगल्या आहेत पण दर हे शासकीय रुग्णालया पेक्षा नक्कीच खा खाजगी रुग्णालयामध्ये जास्त आहेत तर शासकीय रुग्णालयाचे जर दर आपल्याला सुधारावे ल् दर किंवा या सगळ्या गोष्टी जर सुधारा सुधरवायच्या असतील तर आपल्याला आपल्याला आपल्याकडूनसुद्धा सरकारला मदत करावी लागेल आप आप आपण स्वतःदेखील स्वच्छता ठेवू शकतो आपण नीट रांगा रांगेमध्ये उभे राहून सरकारला मदत करू शकतो दर दर ह् ही आपली म्हणजे या या संदर्भात आपण काहीही करू शकणार नाहीत तर अशा प्रकारे आपण म् आपण आपल्या आरोग्यसेवा सुधरवू शकतो आणि इतर देशां देशां शी आपण त्यानंतर तुलना करू शकतो